मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सीरिअल खूप आवडते भीमराया माझा भीमराया त्या सीरिअलमध्ये त्यांची पूर्ण जीवनकथा लिहिली दाखवलेली आहे त्यांचा जन्म झाला किंवा ते कसे शिकले कसे समोर गेले कसे त्यांनी संघर्ष केलेला आहे पूर्ण त्या सीरिअलमध्ये दिलेलं आहे ते जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांचे गुरुजी त्यांना वर्गात प्रवेश देत नव्हते ते बाहेर बसून शिकले तरीसुद्धा ते योग्य उत्तर देत होते त्याच्यानंतर ते समोर दहावी वगैरे शिकले नंतर त्यांनी बऱ्याच डिग्र्या घेतलेल्या आहेत मुंबईला कोलंबिया विद्यापीठ बाहेर देशात जाऊन त्यांनी शिक्षण घेतले काही पाव एका पावाच्या तुकड्यावर त्यांनी अठरा अठरा तास अभ्यास केला फक्त भारतातील दीनदयाळ जनतेसाठी त्यांनी खूप संघर्ष केला त्यांनी भारताचे संविधान लिहिले दोन वर्ष अकरा महिने अठराशे सत्त्याण्णव आपले संविधान पूर्ण केले त्यांनी हिंदू कोड बिल लिहिलं बराच महिलांना किंवा चा आदिवासी लोकांना त्यांनी आरक्षण दिलेलं आहे सर्वांसाठी त्यांनी खूप चांगले कार्य केलेले आहेत त्यांचे अगोदर पहिले लग्न झाले त्यांची पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर आणि त्या मरण पावल्यानंतर त्यांचं दुसरं लग्न झालं ते जेव्हा जास्त वयस्कर झाले होते त्यांचं तब्येत बरी नव्हती राहत तेव्हा डॉक्टर शारदा कबीर यांच्याशी त्यांनी लग्न केलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी खूप चांगल्या प्रकारे आप आपल्यासाठी कार्य केलेलं आहे म्हणून आणि त्या सीरिअलमध्ये त्यांची पूर्ण माहिती दिलेली म्हणून मला ही सीरिअल खूप आवडते